संसदेच्या मॅनेजमेंटमुळे पूर्वी लसीकरण वगैरे व्हायचं नाही आत्तासुद्धा एके वेळेला दवाखान्यामध्ये लसी वगैरे उपलब्ध होत नाही मग तक्रारीनुसार म्हणा वेबसाईटवर जाऊन किंवा एखाद्या नेत्याला वगैरे हे करून किंवा तिथल्या डॉक्टरांना सांगून करून तक्रार देऊन त्याचा पाठपुरावा करून ही लस आपल्या भागामधे उपलब्ध करून म्हणजे घेतलं जातं आणि त्याचा प्रसार करून मग लोकांना सांगितलं जातं त्यामुळे ते लोकांना त्याचा लसीकरणाचा फायदा होतो आणि पूर्वी कसं लसीकरण असले की एकच केंद्र असायचं आता कालांतराने लसीकरणाची केंद्रं जसं लोकांची गरज वाढू लागली तसं लसीकरणाच्या केंद्रंसुद्धा वाढू लागली म्हणजे वाढवली गेली त्यामुळे आता लोकांना रांगेत वगैरे थांबणं कमी झालेलं आहे त्यामुळे हे ह्यामध्ये खूप असं बदल होत गेलेला आहे आणि लसीकरण आपल्याला त्याच्या तितक्याच प्रमाणात उपलब्ध होत गेलेले आहेत धन्यवाद